नमस्कार डि वाय पाटील प्रिन्सिपल हां सबनिस सर बोलताय का नमस्ते हां नमस्कार सर मी दीपाली भिडे बोलते आहे आणि मी ह्यावर्षी बारावी पास झालेली आहे आणि मला तुमचा नंबर मिळाला साईटवरून आणि मला तुमच्याशी असं मेडिकल ॲडमिशनबद्दल डिस्कस करायचं आहे आणि मला ॲडमिशन घ्यायची आहे डी वाय पाटीलला तर काय करू हां काय होऊ शकेल हो हो हो हो दिली दिली आहे स्कोर आहे पाचशे पंचवीस हो हो हो ओप ओपन ओ ओपन

हां हां हां

हां हां

बरं

बरं बरं हो हो चालेल हां

बरं बरं

हो हो

ओके ओके हां हां हां बरं

हां हां चालेल चालेल

बरं बरं हां हां हां हां हां बरं बरं बरं बरं हां हां तर चालेल चालेल हां हो हो हां हां

हो हो

हां हां काही अडचण येणार नाही ना हां बरं बरं चालेल चालेल मग बाकी हां जर तुम्हाला भेटायचं तर काय प्रॉब्लेम येणार नाही हां हां हां हां मी आता पुण्यातूनच बोलत आहे

चालेल हां

बरं बरं चालेल

नाईंटी फाईव्ह

हो हो हो सर ओके ओके ओके ओके थँक्यू सर नमस्कार सर